हॅलो नमस्कार मी शीला बोलते गुरुकृपा हॉटेलमधून बोलताय का दादा मला एक ऑर्डर करायची होती जेवणाची ऑर्डर करायची होती एक शेवभाजी एक पनीर मसाला मसाला भात पापड दहा रोटी सलाद हं हा किती वेळात भेटेल दादा ऑर्डर माझा पत्ता आहे सावदेकर कॉम्प्लेक्स जयस्तंभ चौक हं हो हो पत्ता लिहून घेसाल दादा हं पत्ता लिहून घेसाल ठीक आहे हो हो